हो मी माझ्या स्वयंपाकघरामध्ये काही विद्युत उपकरणे मी वापरते जुन्या काळात ही विद्युत उपकरणे पण नव्हती उपलब्ध नव्हती तर तेव्हापेक्षा जो माझा आताचा जो अनुभव आहे तो खूप जास्त वेगळा आहे कारण आता जे आहे की आधीच्या जे काळात होतं त्या टायमाला वाटायचं जर म्हटलं वाट जे मिश्रण आहे आलं खोबरं किंवा दर कांदा याची जर पेस्ट करते म्हटलं तर वाटाय वाटणं होतं वाटावं लागत होतं आणि वाटणं होतं ते किंवा खलबत्त्यामध्ये कुटायचं होतं तर आत्ताच आणि त्याचप्रमाणे आपण अगोदर काड्या वेचू जेव्हा त्या झाडाचे जे काड्या असतात त्या काड्या एकत्र जमा करून शेनेने आपन चूल पेटवायची आणि चुलीमध्ये त्या काड्या जाळायच्या आणि त्यावरती आपण आधी स्वयंपाक करायचा आणि आताच्या जनरेशनमध्ये आपण बघितलं की गॅस आलेली आहे गॅस सिलेंडर आपण यूस करतो आहे परत ओवन आपण च् यूज करतो स्वयंपाकाकरता तसेच मिक्सर आलेला आहे जे आधी आपण कुटायचं किंवा आपण वाटा वरवट्ट्यावरती वाटायचं तर आता त्यासाठी आपण मिक्सरचा यूस करतो जसे ग्रायंडर झालं जशी वॉशिंग मशि झाली आधी आपण हाताने कपडे धुवायचे तर आता पण धुतो पण आजकाल जास्तीत जास्त वॉशिंग मशिन हा यू वॉशिंग मशिन वापरतात त्याच्या आधीच्या काळामध्ये काही वस्तू खराब होऊ नाही म्हणून शण्यानी जे आपण बनोलेला जो स्वयंपाक आहे तो थंडा पाण्याच्या प्लेटेमध्ये ठेवायचा एखाद्या प्लेटमध्ये थंड पाणी टाकून शाने त्यामध्ये तो स्वयंपाक ठेवला जात होता जे काही भाजी भात वरण आहे ते खराब होऊ नये म्हणून पण आताचे हेच्यामध्ये आपल्याला डायरेक फ्रीज मिळते फ्रीजचा फ्रीजचा आपण यूज करतो तसे आधीच्या याच्यामध्ये आपण माठाचं पाणी प्यायचं पण आत्ताच्या हेच्यामध्ये आपण फ्रीजचं पाणी पितो थंड पिण्यासाठी थंड पाणी पिण्यासाठी तसेच आधी जे होतं ते बसेसच होत्या आपल्याला जायला कुठे जायला म्हणा इव्हन कुठे जवळपास जायचं असेल तर आपण रिक्षा यूज करायचा ऑटो नसायची त्या टायमाला त्या टायमाला सायकली असायचे जवळच्या जवळ जायतो म्हटलं तर पण आता जे आहे आताच्या कंडीशनमध्ये जर बघितलं तर टू विलर्स आहे फोर विलर आहे अरेंज केलेल्या जाण्यायेण्यासाठी परत आपल्यालाकडे ओला ॲप किंवा उबेर ॲप्स अशी जे ॲप्स आहेत त्यामधून आपण कॅब बुक करू शकतो बसची वाट न बघता तर अशी बरीचशी उपकरणं जे आहे तर त्यापासून मला असा बराचसा अनुभव मिळाला आहे कारण की आधीची उपकरणे आणि आताची उपकरणे खूप डिफरंट आहे खूप वेगळं आहे आधी ज्या सुखसुविधा नवत्या जेव्हा सु विद्युत उपकरणे नवते आणि आता बरीचशी विद्युत उपकरणे उपलब्ध झाले आहे आणि आपले काम जे आहे आधी जे काम करायला आपल्याला दोन तास तीन तास लागायचे ते काम आपलं आ आताच्या काळामध्ये एका तासामध्ये संपवतात तर असा मला तो वेगळा अनुभव मिळालेला आहे